आपल्याला जास्त तर बायोगॅसची गरज सिटीमध्ये असते कारण की तिथे प्लांट्स झाडं वगैरे जास्त तर कापण्यात येतं आणि तिथे झाडं वगैरे कापल्यानंतर लोक तिथे बिल्डिंग्स वगैरे बनवतात शेती वगैरे कोणी करत नाही सिटीमध्ये म्हणून बऱ्याच प्रॉब्लेम येतात गावामध्ये वगैरे झाडं पहाडी एरिया वगैरे असते तर तिथे बायोगॅसची आपल्याला जास्त तर गरज नसते बायोगॅस हे शेणाने बनते शेणापासून बायोगॅस तयार होते आणि बायोगॅस म्हणजे कोणाला देतात म्हणजे ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्यांना बेचैनीसारखं त्रास होतो त्यांच्या हार्टमध्ये वगैरे प्रॉब्लेम होते त्यांना आपण बायोगॅसचा उपयोग देतो